हां मुबीन कुठे आहेस तू ठीके आपण आहोत हो हो त्यासाठीच मी कॉल केला होता की आता ऑलंपिक जवळ आले आहे तर त्याला त्यासाठी आपल्याला तयारी करायची आ आहे आता ओलंमपिकसाठी हम्म तर तुझी कशी चालू आहे प्रॅक्टिस रनिंगची हां हां हो बरोबर आहे च हम्म हम्म हो त्या सुंदा हो हो त्या संदर्भानेच आपण बोलणार होतो त्यासाठीच कॉल केला मी आणि हेच सांगण्यासाठी की आपण हां म्हणजे उन्हामुळे थोडं तर थकवा जाणवतच तर ते जाणारच आहे पण आपण ग्लुकोज ठेवू शकतो सोबत आणि मुख्य म्हणजे आपल्याला कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून आपल्याला प्रोटीनचा हे वाढवायचांय आपल्याला पुरवठा वाढवायचंय त्यासाठी हां त्यासाठी काई मोड वगैरे भिजू घातलेले अन्नधान्य तुला घेता येईल ते सकाळी घ्यायचे ठीक आहे आणि सायंकाळी डायरेक्ट प्रोटीन पावडर बी मिळतं ते सुुद्धा घेऊ शकतो हां तर मुख्य हे की आपल्याला ग्राउंडवर सराव करावं लागेल हम्म आणि आपण सुबानापेक्षा सायंकाळी करूया किंवा सकाळी तुला कोणता वेळ आहे तुझ्यासाठी हो चालते चालत पन हां हो हो सध्या काय करायचं की स्ट्रेचिंगवर ध्यान द्यायचं पुशप आणि पूलअप्स हे हे सुुद्धा करायचे एकदमच करायचे नाही असं पंधरा वीस तीस असं त्याने काय होईल की पायाला एकदम त्रास होईल तर ते दहापासूनं पाचपसून जेवढं कमी आणि त्रास नाही होणार शरीराला असे ना अशापासून सुरुवात करूया आपण हम्म हां त स्ट्रेचिंग हळूहळू करता येईल आणि जे पायासाठीचे आहेत समजा स्ट्रेचिंग इक्विपमेंट भेटतात ते सुद्धा आहेत आपल्याकडे तर त्याचासुद्धा तू हे करू शकतो आणि बाहेर पळण्यासाठी आपला रनिंग ट्रॅक आहे त तिथून तुला सुरवात करता येईल ठीक हम्म हां सायंकाळच्या वेळी हां सायंकाळच्या वेळी केिळी घेतलेली चालते आपल्याला वजनही मेंटेन करायचं आहे तर आपल्याला हां आपण हां तर वजन वाढू द्यायच नाहीये आपल्याला ज्या कॅटेगरीमदे आपन हे पळणार आहोत त्या कॅटेगरीचं आपल्याला वजन मेंटेन करायचं तर ते आपण वजनं जसं कमी ठेवता येईल किंवा मेंटेन ठेवता येईल यासाठीचा प्लॅन आपण करूया म्हणजे एक केळी चालेल ठीक आहे ह अंडी घेता येतील अंडी केळी हां या पद्धतीन घेता येईल सायंकाळच्यासाठी

आ हो चिकन फक्त त्याच्यामधून थोडं फॅट येतंच चिकनमधून त्याच्यामुळे आपण कमीत कमी घेऊया पण त्यासाठी हां त्यासाठी आपण परत त्यावर चर्चा करूया कारण हां आपलं वजन वाढायलं नको असं हो आपण सायंकाळी भिऊया भेटूया आणि हो आणि रनिंगचं आपला तीन किलोमीटरचं रनिंग करणार आहोत आपण पहिल्या दिवशी आपण एक किलोमीटरची करूया ठीक आहे ठीक आहे मग सायंकाळी भेटूया